आपल्या गावामध्ये पाण्याची सोय आहे त्यामध्ये विहीर तलाव नळ आणि नदी इत्यादींच्या सोय आपल्या गावामध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये पावसाळा आला की खूप पाणी येते आणि उन्हाळा आला की तो पाणी आटून जाते त्यामध्ये विहीरच्या पण पाणी उन्हाळ्यामध्ये आट आटते राहातच नाही तो पाणी उन्हाळ्यामध्ये ऊन येव खूप तापत असते ना त्यामुळे उन्हाळ्यामधे तो पाणी राहातच नाही आणि पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त पडल्याने विहीर पूर्ण भरून जाते बोरवेलच्या पण प्र पाणी आपल्याला वीज वीज जास्त येते त्यामुळे आपण नेहमी नेहमी वीजचा वापर करू शकत नाही त्यामुळे आपल्याला विहीरच्या पाणी अणावं लागते नळ नळ चोवीस तास सुरू राहत नाही नळ नळाची वेळ राहते सकाळी सात ते आठ वाजतापर्यंत तर ते सायंकाळी पाच ते सहा वाजतापर्यंत मग कसं काय शक्य होईल वर्षभर पाणी पूर्ण वर्षभर वर्षभरामध्ये बारा महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक महिना हा वेगवेगळ्या काढावा लागते कधी नळा नळ नळाला पाणी येतं तर कधी नाही येत कधी लाई वीज असते तर कधी वीज असत नाही त्यामध्ये तलाव तलावामध्ये खूप गढूळ पाणी येते बोरवेलमध्ये सुद्धा आपण बोरवेल पण रोज रोज लावणे श लावणे शक्य होत नाही आपल्याला गावामध्ये पाण्याची सोय असते परंतु वर्षभर पाणी उपलब्ध असेल असं शक्य नाही सहा महिन्यानी दोन महिन्यानी काही नाही काही पाण्याची अडचण आढळत असते त्यामु त्यामुळे पाण्या पाण्याची बचत करणे खूप शक्य खूप महत्त्वाचे आहे पाणी शुद्ध शुद्ध आणि अशुद्ध यामध्ये फरक आहे शुद्ध पाणी हा आपण पिण्यायोग्य वापरतो आणि अशुद्ध पाणी हा बाहेरचे कामं करायला वापरत असतो